मी काही दिवसांआधी सिस्काचा इयरफोन घेतलेला या सिस्काच्या इयरफोनची जी क्वालिटी आहे ती अतिशय वाईट आलेली आहे कारण की इयरफोन जो आहे तो खूप बेकार अवस्थेमध्ये मला मिळालेला आहे त्याचा कुठलाही आवाज येत नाही आहे जेव्हा मी इयरफोन लावून ब्लूटूथ कनेट करून मी बोलते समोरच्यासोबत तर समोरच्याला माझा आवाज जात नाही आणि समोरच्याचाही आवाज मला येत नाही आहे त्याच्यामुळे आवाजाची ची क्वालिटी आहे ती अतिशय वाईट आहे त्याच्या ज्या बटन्स दिलेल्या आहेत आवाज वॉल्यूम कमी जास्त करायच्या तर त्या सुद्धा खराब झालेल्या आहेत त्या काहीच काम करत नाहीत कुठल्याच बटन फंक्शन्समध्ये नाही आहेत त्यानंतर याची जी वायरिंग आहे वायरिंग पण अतिशय खराब आहे मध्यातच कट झालेली आहे वायर त्याला मी प्लास्टिक लावून चिपकवलेलं आहे आणि या इयरफोनची जी क्वालिटी आहे ती खूप वाईट आहे मला हा प्रोडक्ट अजिबात आवडलेला नाही आहे मी हा इयरफोन मागून खूप पछ्तावून राहिलेली आहे